मला माझ्या मित्रांनी आणि माझे जे शिक्षक वर्ग आहे त्यांनी मला खूप प्रोत्साहन केले त्यांनी सांगितले की योग केल्यामुळे हे हे फायदे होतात आपलं शरीर चांगलं राहते आपल्याला कुठल्याही ए आजार आतापासनंच होत नाही ज्याची ए आजाराची सुरुवात जी हे आपल्याला ह्या वयात पासनंच हळूहळू सुरू होते आणि म्हातारपणात ती जास्त होतात त्यामुळे त्यांनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या आणि मी योगा करायला लागलो तेव्हा त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले आणि मित्रांनी पण खूप मला माझी पाठ राखली आणि त्याच्यामुळे मी योग हा करतंच राहिलो करतंच राहिलो त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या फ्यूचरच्या काही बीमाऱ्या या आत्तापासनंच मी नाहीशा करत आहे